नम् हां नमस्

हां मी महाराष्ट्र टुरिस्ट एजन्सीमधून बोलत आहे जी कोकणमध्ये आहे मॅडम आता आम्ही स्पेशली कोकणातल्या टुरिस्टवर टुरिस्ट प्लेसेसवर म्हणजे जागांवरती फोकस करतो तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही कोकणात विजिट करावं आत्ताच्या तुमच्या हॉलिडेसाठी मॅडम रत्नागिरीमध्ये खूप अशी हिस्टॉरिक म्हणजे ऐतिहासिक आणि बरीच बरीच ऐतिहासिक स्थळं आहेत जी तुम्ही भेट देऊ ज्यांना तुम्ही भेट देऊ शकता जसं की लोकमान्य टिळक यांचं जे स्मारक आहे टिळक राहायचे ते त्यानंतर रत्नदुर्ग फोर्ट आहे त्यातून शिव शिवाजी काळा शिवाजी महाराजांच्या काळात बांधला गेलेला होता असं म्हणतात त्यानंतर ब आमच्या कोकणामध्ये बरेचसे बीच समुद्र समुद्र किनारे आहेत त्यानंतर मांडवी मांडवी बीच खूप फेमस आहे त्यानंतर भाटे बीच आहे त्यानंतर ऐतिहासिक स्थळांमधे अजून बरीच ठिक ठिकाणं आहेत जसं की ऐति हासिक स्थळांमध्ये परी मंदिरं आहेत जर तुम्ही धार्मिक असाल तर तुम्ही तिथे भेट देऊ शकता हो हो आम्ही तुम्ही तुमच्या भेटीच्या वेळी तू आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आम्ही तुम्हाला जे रेसिडेन्स असेल तिथे कनेक्ट करून देऊ त्यांचा कॉन्टॅक्ट कनेक्ट करेन देऊन त्यानुसार तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता की आम्हाला राहण्याचे गरज आहे ते मी हो हो हो हो ती सुद्धा सुविधा आम्ही तुम्हाला प्रोवाईड करू शकतो तुम्हाला जर तुमचं स्वतःचं वाहन वापरायचं असेल तरी तुम्ही वापरू शकता किंवा तुम्हाला अजून एजंट आमच्या एजन्सीमार्फत हवं असेल तर आम्ही तुम्हाला ते देऊ शकतो सिंधुदुर्ग साठी आम्ही फक्त आम्ही आमची एजन्सी कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातच आहे कार्यरत त्याच्यामुळे तुम्हाला फक्त रत्नागिरीमधले जेवढे टुरिस्ट म्हणजे आहे स्थळं त्यांना त्यांच्याशी हां त्या त्यांची माहिती मी तुम्हाला देऊ शकते किंवा त्यांच्यापर्यंत तुम्ही कसं पोहोचू शकता हो हो आमच्यातर्फे एखा गाईड तुम्हाला प्रोवाइड केला जाऊ शकतो तर तुम्हाला हवा असेल तर तो तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रत्येक स्थाबद्दल ती काही माहिती असेल ती देईल

मॅडम जरा परत बोलाल का मला ऐकू नाही आले तुम्ही काय बोललात ते खाद्यपदार्थ अच्छा इथे रत्नागिरीमध्ये फेमस रत्नागिरी ही एक समुद्र नजिक असलेली म्हणजे सिटी आहे म्हणू शकता तर इथे मच्छीमारी हा व्यवसाय खूप फेमस आहे तर इथे फिश थाळी म्हणजे मासे मच्छीची थाळी ही खूप फेमस आहे त्याचबरोबर इथला हापूस आंबा ह्याच्यासाठी रत्नागिरी खूप प्रसिद्ध आहे तुम्ही जर मे महिन्यामध्ये तुमची भेट पक्की करत असाल तर तुम्हाला तो अनुभवायला मिळेल मी माझा संपर्क क्रमांक तुम्हाला पाठवेन तुम्हाला जर आणि माझा ईमेल आय डी पाठवेन तुम्हाला जर पुढे एन्क्वायरी करायची असेल किंवा तुमची भेट पक्की करायची असेल तर तुम्ही त्या नंबरवरती संपर्क करा

हो मॅडम आम्ही तुमची वाट बघत आहोत जर तुम्हाला भेट द्यायची असेल आणि जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कधीही फोन करा आणि विचारा धन्यवाद धन्यवाद